मी माझे सादरीकरण सुंदर होण्यासाठी माझ्या शरी शरीराचे हालचाल करत असतो म्हणजे हातवारे करतो आणि समजा मी जिथं प्रेझेंटेशन माझं काय असतं किंवा काही सादरीकरण करायचं असेल त्या ठिकाणी जो स्टेज असतो तो मी पूर्णपणे वापरतो आणि ज्या मला जे काही माझे मुद्दे आहेत जे काही मला गोष्ट किंवा मला काही प्रेझेंट करायचं आहे ते मी प्रेक्षकांच्या डोळ्यात डोळे घालून सादर करतो आणि त्यांच्याशी संवाद साधतो जेणेकरून त्यांना ती जी माझी गोष्ट आहे त्यांपर्यंत पोहोचली पाहिजे हाच माझा त्याच्यातून एक मुद्दा असतो आणि माझ्या हातवारे आणि डोळ्यांचं आणि चेहऱ्याचं हावभाव असल्यामुळे लोकांचं पण माझ्याकडे लक्ष जातं आणि जसं दुःख ख काही घटना असेल तर ते मी त्या त्या पद्धतीनी सादर करतो आणि आनंद जर घटना असेल तर ते मी हस हसून ते सादर करतो आणि त्यामुळे त्या पूर्ण हावभाव जे माझ्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन आहेत ते लोकांपर्यंत पोहचतो आणि त्यांना माझ्या मनातील भावना किंवा माझा जो मुद्दा आहे तो पटून देण्यासाठी मला जास्त वेळ लागत नाही आणि तो त त्यांना पटतो आणि जो आपण शब्द आहे माझे जे शब्द त्यापर्यंत पोचतात ते महत्त्वाचं आहे आणि हा जो आपण प्रेक्षक जे आहेत आपले त्यां त्यांच्या त्याच्यासाठी ते खूप चांगलं असतं की त्यांच्यापर्यंत आपला जो गोष्टी पोहोचतात ते खूप महत्त्वाचं आहे